आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीने घरी जेवण बनवले जाते त्याचप्रकारे महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण घरी जेवले जाते खानपान पद्धती खूप साधी आणि सोपी आणि सरळ आहे वरण भात भाजी पोळी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जेवणामध्ये असतात त्यासोबतच लसन चटणी लोणचं वगैरे ह्या पण पदार्थांचा समावेश केला जातो याच्याव्यतिरिक्त जर काही वेगळ्या गोष्टी खाण्यासाठी करायचं झालं तर त्या खूप कमी प्रमाणामध्ये केल्या जातात परंतु अशीच एखादी खाद्यपदार्थ आम्हाला करायची इच्छा झाली तर जे आमच्याकडे म्हणजे विशिष्टे खाद्यपदार्थ जे आहे साउथ इंडियन जो आहे पदार्थ दोसा तर हा दोसा आमच्याकडे एकदा आम्ही करून बघितलेला की दोसा कसा करतात ते आणि तो दोसा तांदूड डाळ मिक्स करून त्याचं बेटर बनवून नंतर तो तव्यावरती त्याला छान मस्त बनवून त्याला दोश्यासारखं त्यामध्ये चटणी वगैरे मिक्स करून असा पदार्थ दोसा आम्ही करून बघितलेला आणि हा जो पदार्थ आहे हा आमच्याकडे सर्वांना खूप आवडलेला महाराष्ट्रीयन जेवणामध्ये जेवण तर असतेच परंतु कधी इच्छा झाली तर मग अशा प्रकारे पदार्थसुद्धा बनवले जातात